आमच्या गावातल्या सुधारणा रोड चांगले झाले रोड चांगले बनवले पहिले पिण्याचं पाणी कमी प्रमाणात येत होतं आता बोर केली बोर करून विहीर केली पाणी भरपूर प्रमाणात येते आणि सर्वांना पाणी मिळते